पूजा करताना पूजा करताना योग्य पद्धती व स्वच्छ मन शुद्ध भावना महत्त्वाचे असतात पूजेचे तयारी पूजेला करण्यापूर्वी स्नान करून शारीरिक व मानसिक शुद्धता राखावे पूजास्थळी स्वच्छता व सर्व घरात शांती असावे निवडून तिथे पूजेचे स्थान तयार करावे पूजा करायची असेल तेव्हा देवाची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ पुसून व त्याची पूजा अर्चा करावे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड राहून पूजा करावी शुभ मानले जाते पूजेसाठी लागणाऱ्या साहित्य पाण्याचा कलश फुल फुलांचे माळा तांदूळ अत्तर हळद कुंकू तेल तूप धूप अगरबत्ती व नैवेद्यमध्ये काय फळं गोड पदार्थ पंचामृत व विड्याचे पान व सुपारी नारळ बेलपत्र हे पूजेचे सामान पूजा एकी अत्यंत महत्त्वाची आहे मराठमोळी संस्कृतीत उदाहरण घ त्या त्या त्या त्यात उदाहरण घंटा वाजवणे वातावरण शुद्ध करण्यासाठी व चित्त एकाग्र करण्यासाठी घंटा वाजवून जाते धूप आगरबती धूप अगरबत्ती देवाला प्रिय मानली जातात त्यामुळे पूजेची जागा सुगंधित व सात्त्विक राहते